फोटोग्राफी या छंदाला व्यवसायामध्ये रुपांतरित करणे इतकेसे सोपे नसले तरीदेखील अशक्य नाही हा एक चांगला व तुलनेने कमी स्पर्धा असलेला व्यवसाय आहे फोटोग्राफीमध्ये लँडस्केप फोटोग्राफी वाइल्डलाईफ फोटोग्राफी वेडिंग फोटोग्राफी आर्कीटेक्चरल फोटोग्राफी व पत्रकारितेतील फोटोग्राफी असे विविध प्रकार आहेत सध्याच्या काळात वेडिंग फोटोग्राफी याला सर्वांत मागणी आहे वेडिंग फोटोग्राॅफीचं कॉन्ट्रॅक्ट घेताना लग्नाच्या फोटोबरोबरच लग्नापूर्वीच्या इतर कार्यक्रमांचे देखील कॉन्ट्रॅक्ट एकाच व्यक्तीकडे सोपविले जाते जे फायदेशीर ठरते वाइल्डलाईफ फोटोग्राफी ही फार पूर्वीपासून चर्चेत असलेली शाखा आहे डिस्कवरी नॅशनल जॉग्राफीक यांसारख्या चॅनेल्सना या फोटोग्राफर्सची सर्वांत जास्त गरज असते भारतात देखील या फोटोग्राफीचे महत्त्व अतिशय वाढले आहे आर्कीटेक्चरल फोटोग्राफीमध्ये जुन्या काळातील वास्तूंच्या बांधणींचे फोटो काढून विविध तज्ज्ञांद्वारे त्यांचा अभ्यास केला जातो विविध मोडकळीस आलेल्या किल्ल्यांच्या पुनर्बांधणींच्या प्रक्रियेवेळी या फोटोग्राफर्सचा बऱ्यापैकी उपयोग केला जातो पत्रकारितेत तर या व्यवसायाला मरणच नाही डिजिटल पत्रकारितेत देखील या फोटोग्राफर्सची तेवढीच गरज आहे जेवढी गरज पारंपरिक पत्रकारितेत होती सिनेमासृष्टीत देखील फोटोग्राफीला सर्वाधिक महत्त्व आहे एखाद्या सिनेमासाठी एकाचवेळी अनेक फोटोग्राफर्स लागतात फोटोग्राफी या छंदाला व्यवसाय म्हणून करायचे असेल तर या काही सांगितलेल्या फील्डसमधील एका फिल्डमध्ये काम सुरु करायला हवे सोशल मीडियावरती पोर्टफोलियो बनवून ग्राहकांपर्यंत पोहोचायला हवे आपल्या या क्षेत्रात नेटवर्क बनवण्यासाठी सध्याच्या काळात सोशल मीडियाच सर्वांत महत्त्वाची आहे आपण काढलेले फोटो आपण ऑनलाईन सेलिंग प्लॅटफॉर्मवर विकू शकतो यामध्ये एन एफ टी म्हणजेस नॉन फंजिबल टोकन सर्वांत अग्रेसर आहेत बिटकॉइन आणि इथेरियम या ऑनलाईन करन्सीद्वारे फोटोंची देवाणघेवाण केली जाते